स्पीक आऊट द फॉलोइंग फूड आयटम्स इन युअर नेटिव्ह लँग्वेज ओके सो चीजला मराठीमध्ये चीजच म्हणतात पेपर्स म्हणजे मिरी आणि लोटस नट्स म्हणजे ह कमळ काजू